म महिल्यांच्या ह्या बचत गट आहे बँकेतून कर्ज घेऊन महिला ह्या म्हणजे उद्योग सुरू करतात तसेच महिलांच्या ह्याच्यामध्ये अत्यंत उत्पादक ते म्हणजे सुरू करतात महिलांमुळे चक्की तसेच इतर व्यवसायासाठी म्हणजे करू शकतात तसेच महिलांना त्या फार मोठ्या त्याच्या संध्या घेऊ शकतात त्याच्यामुळे महिला बचत गट गटामुळे अतिशय मोठा मोठा बिझनेस करून ते जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न मिळवू शकतात तसेच त्या कुठून तरी म्हणजे मशनरी त्या बँकेमार्फत घेतात बचत गटापासून फार महिलांना म्हणजे घरगुती व्यवसाय करता येतो तसेच घर त्या पासून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मोठा लाभ घेऊन पुन्हा त्या बचतीपासून पर्यंत ते जास्तीत जास्त बचत बँकेत करू शकतात तसेच बचतीपासून हा चांगल्या प्रकारे म्हणजे हे असून त्याला म्हणजे बँकेने तशी शासनाने अतिशय फार मोठी म्हणजे चांगल्या प्रकारची संधी दिलेली आहे तसेच महिलांनी अतिशय म्हणजे फार मोठमोठे पापड असे मोठमोठे व्यवसाय शे शेवया करणे अशा फार मोठमोठ्या मशनरी बँकेमार्फत घेऊन चक्की वगैरे अशा प्रकारे फार मोठ्यामोठ्या हे करून त्यांनी महिला बचत गटामार्फत अतिशय मोठमोठा व्यवसाय त्यांनी केलेला आहे आज जिल्ह्याच्या ठिकाणी बचत गटाचा फार मोठा व्यवसाय हे गरीब जनता त्यापासून अतिशय ब बचत गटाचा म्हणजे फायदा घेत आहे